मी वैयक्तिक एकाही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नाही त्याच्यामधून पशुसंवर्धनच्या ज्या योजना आहेत त्या आम्ही स्वतः वैयक्तिक लाभ घेतलेला नाही आहे आपलंच एक सजेशन म्हणजे एक हे होतं की जे आता पशुसंवर्धनची योजना होती मागेल त्याला श गाय शेळी गट वाटप योजना तर याच्यामध्ये असं आहे की पहिल्यांदा आपण ते शॉर्ट लिस्ट करणार त्याच्यानंतर त्याची लॉटरी पद्धतीनं लिस्ट येणार आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई होणार तर एवढ्या गोष्टी समजण्यासाठी ग्रामीण भागातला शेतकरी एवढा त्याला समज नाही जेणेकरून की आता समजा जे सोशल मीडियावरती एवढ्या ॲक्टिव नसतात तर ती लिस्ट कधी येईल त्यासाठी पुढचे काय डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यामध्ये त्यांना समस्या निर्माण होतात आता आपण पशुसंवर्धन आधिकारी यांना मार्गदर्शन केलेलं आहे किंवा त्यांनी ह्या गोष्टीसाठी पुढाकार घ्यावा पण पशुसंवर्धन आधिकारी यांच्याकडे जवळपास दोनशे तीनशे गावं असल्यामुळं त्यांना प्रत्येक शेतकऱ्याकडे एवढं वैयक्तिक लक्ष द्यायला जमत नाही तर याच्यामुळे होतं काय की जरी त्यांना लॉटरी पद्धतीमध्ये नाव आले शेतकऱ्यांचे तरीही त्यांना पुढची जी प्रक्रिया डॉक्युमेटेशन वेरिफाय करायची तर ती पूर्ण होत नाही आहे त्याच्यामुळं ते योजनेपासून वंचित राहत आहेत